संजना मॅडम बोलत आहेत ना करिअर कौन्सिलरमधनं मॅडम नमस्ते मी कमला बोलते आहे मॅडम माझं की नाही आता ट्वेल्थ झालेलं आहे तर मला आता पुढचं करिअर करायचं आहे तर मला त्याच्यासाठी थोडं तुमचं गायडन्स हवं होतं आणि मला थोडं आय टी क्षेत्र जे आहे ना आय टीबद्दल थोडी मला माहिती हवी आहे की आय टीमध्ये आपलं करिअर आपण कशा प्रकारे घ करू शकतो ते थोडं सांगू शकाल मला हां हां अच्छा हां हां अच्छा

अच्छा बरोबर हां हां

अच्छा अच्छा मॅडम आपल्याकडे इथे महाराष्ट्रामध्ये आय टीला स्कोप आहे ना

जास्तीत जास्त ते कुठल्या साईडला आहे अच्छा ठीक आहे चालेल मॅम तर मी आय टीमध्ये मी मग आता पुढचं जे आहे मला करिअर करायचं आहे तर मग मी तुम्हाला येऊन भेटते आणि पुढची जी माहिती आहे मग मी ती तुमच्याकडून कलेक्ट करून घेते आणि याच्यासाठी मला आता कुठले क्लासेस वगैरे लावायचे तर तेसुद्धा तुम्ही मला सांगाल मॅडम ठीक आहे ना हां

ठीक आहे चालेल मॅडम ठीक आहे थँक्यू